पुस्तके मला लहानपणापासून वाचण्याची सवय आहे पुस्तके मग ती भौतिक असो किंवा इलेक्ट्रॉनिक आवृत्ती पण माझं पहिलं प्राधान्य आहे ते भौतिक म्हणजे छापलेली कागदी पुस्तके त्यांची व्यवस्थित बांधणी केली असते कारण मला त्या पुस्तकं वाचताना एक वेगळाच आनंदाची अनुभूती भेटते किंवा एक वेगळं समाधान भेटतं शांतपणे एका ठिकाणी बसल्यानंतर पुस्तकाची पाने चाळताना त्यातली छपाई केलेली इंक किंवा तुम्ही तुम्हाला माहिती असेल तर नवीन नवीन पुस्तक घेतल्यावर त्याच्यातून येणारा सुगंध अहाहा अप्रतिम लहानपणी शाळेत जेव्हा पुस्तके वाटप व्हायचं तर त्या पुस्तकांचा वास घेण्यासाठी जी आमची चाललेली धडपड असायची ती वेगळीच आनंद होता तो तसं इलेक्ट्रॉनिक आवृत्तीमध्ये त्याचे पण भरपूर फायदे आहेत जसं की कमीत कमी जागेमध्ये आपण अख्खी एक लायब्ररी तयार करू शकतो अख्खं एक ग्रंथालय तयार करू शकतो एवढी जागा एका इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये असते आणि त्यामध्येही इलेक्ट्रॉनिक आवृत्त्या पण वाचू शकतो ज्याला कागदांची गरज नाही त्यामुळे पर्यावरणासाठी पूरक तसेच त्याच्या लागेल तितक्या आपण आवृत्ती तयार करू शकतो ना म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ठिकाणी वितरण त्याचं होऊ शकतं त्याचबरोबर न्यायला कुठेही अगदी सहज नेऊ शकतो आपण त्यांना साठवण्याची त्यांना जतन करण्याची जास्त अशी विशेष काळजी घ्यायची आपल्याला गरज नाही याउलट भौतिक पुस्तके तर त्यांना ठेवायला जागा लागते त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवावं लागतं कारण जीर्ण झालेल्या पुस्तकांचं संवर्धन हासुद्धा एक चिंतेचा विषय आहे जसे की जुने काही हस्तलिखिते असो किंवा काही प्राचीन पुस्तके असो त्यांना जपणे त्यांच्या नवीन आवृत्त्या काढणे सध्या काही अशक्य आहे किंवा अवघड आहे आवडीओ बुक्कं हो मी ऐकले आहे बऱ्याच वेळा ऑडिओ बुक्कं जेव्हा मी कुठे फिरायला असतो निवांत संध्याकाळच्या वेळी जेव्हा चक्कर मारतो तेव्हा ऐकायला मला आवडतात किंवा एखादं मी कोणत्या प्रवासामध्ये असेल तर तिथे मी एक तर भौतिक फुस्तके वाचेल किंवा जर मला जास्तीच कंटाळा आला तर मी ऑडिओ बुक ऐकेन ऑडिओ बुकचा फायदा असा की जे पुस्तक आपण म्हणजे वाचतो त्यामध्ये आपल्याला स्वतःला वाचायची हे पडते तर ऑडिओ बुकमध्ये होतं काय की ते स्वतः जेव्हा ते त्याचा आवाज ऐकतो तर एक म्हणजे सहजपणे गोष्ट ऐकल्यासारखी आपण ते ऐकत असतो आणि त्याचा फायदा एवढाच आहे की ते ऐकत ऐकत आपण दुसरी एखादी काम करू शकतो तर इलेक्ट्रॉनिक आवृत्ती असो किंवा ऑडिओ बुख दोन्हीही एकदम छान आहेत पण मला भौतिक पुस्तके वाचायला सगळ्यात जास्त आवडतात